होय मला श्यामची आई हे पुस्तक खूप आवडते आणि मी ते अनेकदा वाचले आहे हे पुस्तक प्रेम त्याग आणि आईच्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव करून देते प्रत्येक वेळी वाचताना नवे प्रेरणादायी पैलू सापडतात यावर आधीच चित्रपट आला असला तरी आधुनिक शैलीत पुन्हा पाहायला मला नक्कीच आवडेल